अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारचे धार्मिक प्रादेशिक राज्य अंतरराष्ट्रीय उत्सव आणि कार्यक्रम साजरे केले जातात राष्ट्रीय कार्यक्रम जसं की आपला जे पंधरा ऑगस्ट असे सव्वीस जानेवारी असे तर प्रत्येक शाळेमध्ये आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये रेल्वे स्टेशनवरती आणि खूप साऱ्या बऱ्याचशा ऑफिसमध्ये वेगवेगळ्या कार्यालयामधे जे आहेत ते राष्ट्रीय आपला जो सण आ सण म्हणू शकतो आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी साजरी केली जाते त्यानंतर बरेचसे लोक फिरायला जातात त्या दिवशी आणि जसं की सांस्कृतिक उत्सव जे आहे ते प्रत्येक सण खूप इथे छान प्रमाणामध्ये साजरा केला जातो जसं की आपला स्टार्ट जो आपला मेन सण आहे गुढी पाडवा तो तर प्रत्येक जण घरच्या घरी करतो पण जसं रामनवमी झाला त्यानंतर हनुमान जयंती झाला तर ही जी सेलेब्रेशन आहे खूप मोठ्या प्रमाणात केला जातात खूप मोठी ते काय म्हणतात ते रॅली वगैरे निघ निघत असते ह्या वेळेस हनुमान जयंतीची आणि रामनवमीची जी शोभायात्रा बरीच मोठी पाहण्यालायकीची शोभायात्रा असते त्यामध्ये सगळे सगळे लोक म्हणजे भगवे झेंडे वगैरे घेऊन असतात आणि रामनवमी जे असते ही चैत्र नवरात्र झाली की रामनवमी म्हणजे सेलेब्रेट करतात तर त्या वेळेस जो स्पेशल मेनू करतात ती म्हणजे देवीला नैवेद्य म्हणून आपण हलवा पुरी आणि चणा वगैरे बनवतात आणि दिवाळी पण हा एक महत्त्वाचा सण आहे उत्सव आहे अमरावती जिल्ह्यासाठी किंवा आपण पूर्ण महाराष्ट्रासाठी पण म्हणू शकतो त्यामध्ये फराळ हा पदार्थ केला जातो जसं की फराळमध्ये चिवडा चकली अनारसे लाडू शंकरपाळे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे व्यंजनं केले जातात त्यानंतर स्वयंपाकमध्ये जो एक मह मेन मेन्यू असतो तो असतो पुरणपोळी त्यानंतर होळी पण एक महत्त्वाचा उत्सव आहे सगळे मिळून खूप छान प्रमाणे खूप छान सेलेब्रेट करतात होळी होळीमध्ये पण स्पेशल पुरणपोळीच केली जाते त्यानंतर गुढीपाडव्याला स्पेशली जे अस स्पेशल जे असतं ते श्रीखंड आणि पुरी असते त्यानंतर चौदा एप्रिल पण खूप चांग खूप चांगल्याने सेलेब्रेट केली जाते अमरावतीमध्ये जे की आपले बाबासाहेब आंबेडकरांचा जो जन्मदिवस असतो त्याला पण खूप छान शोभायात्रा वगैरे केली जाते वेगवेगळे कार्यक्रम्स केले जातात खूप म्हणजे एक पहाटचा कार्यक्रम असतो त्यामध्ये त्यांचे गीत वगैरे म्हटल्या जाते सो अशा प्रकारे सगळेच सण जे आहे ते अमरावतीमध्ये चांगल्यानी सेलिब्रेट केले जातात